हायकिंगसाठी माझा आवडता प्रदेश म्हणजे पर्वत कारण हायकिंगमध्ये सर्वात जास्त स्किल्स हे पर्वतामधील हायकिंगमध्ये लागतात सागर किनाऱ्यापेक्षा किंवा वनातील हायकिंगपेक्षा जंगलातील हायकिंगपेक्षा सगळ्यात जास्त जे स्किल्स लागतात ते पर्वतावरती कारण पर्वतामध्ये चढाई करणे यासारखे स्किल्स हवे असतात समुद्र सपाटीच्या प्रदेशात मानवी वस्ती सर्वाधिक असते पर्वताच्या प्रदेशात हीच वस्ती काही विरळ प्रमाणात असते विरळच असते आपल्याला स्वतःच स्वतःचा सांभाळ करावा लागतो कॅम्पिंग करायचे झाल्यास खाण्याचा शोध करणे पर्वत भागात कठीण असते आणि अशाच गोष्टी आपल्याला हायकिंग स्किलची परीक्षा घेतात तंबू उभारणे जेवण बनवणे ते सुद्धा सर्वात कमी साहित्य वापरून ही देखील एक कला आहे जी कला पर्वत भागात कॅम्पिंग अथवा हायकिंग करताना आपल्या जवळ असणे बंधनकारक असते एवढे सगळे कष्ट घेऊन पर्वतावरून दिसणारा सूर्यास्त हा एकदम मनमोहक असतो